हा सर मी केदार कावले बोलतो आहे तुमचं का काउन्सिल आहे ओके सर मला एक विचारायचं होतं की आता माझे डिग्री करून कंप्लीट होणार आहे मी लास्ट इयरला आहे तर ह्यानंतर मला मास्टर्स करायचं प्लॅनिंग आहे तर मला फिशरी रिलेटेड कोणत्या मास्टर्समध्ये म्हणजे कोणत्या सब्जेक्टमधून मास्टर्स केलं तर बरं बरं होईल आणि कोणत्या कॉलेजमधून केलं तर हो फोर्थ इयर सर पी जी मला तसं तर फिशिंग टेक्नॉलॉजीवाले सब्जेक्ट जेवढे पण आहे इने इंज इंजिनिअरिंगवाले हो ते वाले मला इझी वाटतात सर ॲक्वाकल्चरवाले बरं मग बरं कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट आहेत सर ओके ओके हेल्थवाला आहे का काय हेल्थ असेसमेंटवाला ओके ओके

ओके ओके फिसीसमध्ये नेमकी आहे का रिसर्च करायला लागतो कोणता सब्जेक्टला अच्छा अच्छा हां हां हां का ओके ओके अच्छा अच्छा ओके आणि हे सगळं कंटेंट वगैरे कुठून मिळेल मला थिसीससाठी की आपल्यालाच एक्सपेरिमेंट करायला लागतं की बाकीचे पण रिसर्च पेपरवरून इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो

अच्छा अच्छा ओके ओके आणि मला सांगा मास्टर्ससाठी बेस्ट कॉलेज कोणते आहे आता सध्या ओके ओके सर मास्टर्ससाठी कोणता एक्झाम क्लिअर करावे लागतील मला तसं ओके ओके मार्क्सनुसार मग मिळत असेल ना मग डिपारमेंट चालेल चालेल थँक्यू सर